यवतमाळ शहरात जास्तीत जास्त शेती हा उद्योग जास्त प्रमाणात केला जातो शेतकरी म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा ह्या ऋतूंवरच अवलंबून असते त्यांचे जास्त पीक पिकले तर त्यांचं उत उत्पादन जास्त प्रमाणात होतं जास्त प्रमाणात उत्पादन झाले की व्यवसाय जास्त चालतो मार्केटमध्ये आणखी त्यानंतर दुसरं म्हणजे रेमंड यवतमाळात रेमंड कंपनी खूप जास्त प्रमाणात आहे आणखी इथे ज जे काही प्रॉडक्ट बनतात ते कमी पैशात विकण्याचे काम असते त्यांच्याकडे आणखी काळानुसार बदलणारे विकसित म्हणजे जसं की